हो एक प्रकारचा माझा सकारात्मक दृष्टिकोन आहे कारण चार वाजायला किंवा दुपारनंतर जे पहिली ते दहावीपर्यंतचे जे विद्यार्थी आहे ते घरी येतात तर मग ते टी वी वगैरे बघतात किंवा मोबाइलवर वेळ वाया घालवत असतात तर मला असं वाटते की त्यामुळे ते म्हणजे तो वेळ तिकडे न देता ट्युशनमध्ये किंवा ह्या खाजगी शिक् वर्गामध्ये जर शिकत असेल तर फायद्याचं असू शकतं पण त्यांनी मध्ये खाजगीकरण खूप जास्त झालं आहे तर त्याचा एक आर्थिक खूप नुकसान होत आहे कारण सर्वसामान्य विद्यार्थी ते शिक शिकवू शकत नाही किंवा ते घेऊ शकत नाही ते शिक्षण